पूजा करताना आपण प्रथम पूर्ण घराची स्वच्छता अंगणाची स्वच्छता करून घेतो अंगणामध्ये सडा मारतो नंतर आंघोळ करून आम्ही देवाच्या देवाच्या पूजेला सुरुवात करतो आणि देवाच्या पूजेमध्ये आम्ही स सर्व देवांना आंघोळ घालतो फुले वाहतो नैवेद्य करतो आणि आरती म्हणतो